हॅलो मी संगमनेर महाविद्यालय प्राचार्य बोलतो आहे प्रिन्सिपल आहे ते हां तुम्ही आपल्याकडे आता मागच्या एक वर्षापासून जॉईनिंग आहे मॅडम तुम्ही इंग्लिश विषय शिकवतात पण तुमच्या विद्यार्थ्यांची प्रोग्रेस बऱ्यापैकी चांगली पण काही विद्यार्थ्यांची प्रोग्रेस खूपच कमी आहे मॅडम

हां त्याच्यासाठी तुम्ही काय वेगवेगळे टूल यूज कराल का ते करून ते हे करतील त्यांचं केलीन नंतर ते काय तुम्ही वेगवेगळे प्रयत्न कोणत्या पद्धतीनं कराल का त्यांना आपणही सगळ्या पोरांच्यासोबत आलो पाहिजे नां असं वाटलं पाहिजे ना सगळ्यांनाही पण तुम्ही त्याच्या हां तर तुम्ही कोणते प्रयत्न कराल

अच्छा

अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा बरं बरं छान मॅडम ओके मॅडम पण तुम्ही एक्स्ट्रा लेक्चर पण घ्या त्यांची मॅडम इतर विद्यार्थ्यांपेक्षा अच्छा नाही त्या घेत चला कंपल्सरी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आता सांगायचं का आता आपल्याकडं तुम्ही एम ए इंग्लिश झालेल्या आहे की नाही आता आमा आता आम्हाला आमच्या कॉलेजमध्ये एम ए इंग्लिश माणसं लागत नाही का आम्हाला सेट किंवा नेट लागते पुढं आता ओके तर तुम्ही सेट नेटची परीक्षा देणार आहे का नंतर अच्छा अच्छा अच्छा अच्छा करत आहे हा म्हणजे या वर्षात होणार का तुम्ही सेट क्लिअर हं मग म्हणजे आम्हाला तुम्हाला तुमच्या आमच्या कालेजमध्ये ठेवण्यासाठी ओके आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता अशी मग मीटिंगमध्ये ठरलं आहे का गॅदरिंगची गॅदरिंग आपल्या कॉलेजमध्ये चालू होणार आहे क एक महिन्यामध्ये तर त्याचं सूत्रसंचालन मी तुमच्याकडे देणार आहे ओके हो तर सूत्रसंचालन तुम्ही कराल नं मॅडम बरं बरं आणि तुमच्या क्लासमधून मला जास्तीत जास्त पाच ते सहा डान्स वगैरे गाणे वगेरे तुमच्या ॲक्टिविटी आल्या पाहिजे ओके प्रत्येक क्लासमधून आल्या पाहिजे याचे नियोजनसुद्धा तुम्ही करायचं आहे स्वत ओके आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे का आपल्याकडं इला एच आर एचचे प्रोजेक्ट वगैरे होत आहेत त्या प्रोजेक्टमध्ये तुमचे विद्यार्थी कमी आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहन देना प्रोजेक्ट कमी होत आहे आपल्याकडं तुम्ही कोणते कोणते विषय ते प्र पोरांना सांगितले आत्तापर्यंत का प्रोजेक्टमध्ये तुम्ही घेऊ शकता विषय ठरवले असतीन ना तुम्ही प्रोजेक्ट आह आपण प्रोजेक्ट करतो बरोबर आहे की नाही तर प्रोजेक्टमध्ये तुम्ही कोणते विषय घेणार आहे पोरांना देणार आहे तुम्ही अच्छा अच्छा अच्छा नाही नाही तुम्ही आता असं करा का जे करून मुलांना शिक्षणासाठी फायदा झाला पाहिजे असं काहीतरी द्या आता किराणा बिराणा याचं तर मुलांना फायदा होणार नाही शिक्षण कोणतं क्षेत्र आहे असं की त्याच्यातून फायदा होईल ना हो त्यामुळे मग शिक्षणाचा आता नॉवेलवर तुम्ही प्रोजेक्ट करायला लावू शकता मुलांना अजून कोणते कोणते विषय आहे त्यांना अजून

अशा पद्धतीनं तुम्ही कराल का पण मला मी पुढल्या सेमेस्टरला तुमच्या मुलांमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली दिसली पाहिजे ओके हो हो नक्की दिसली पाहिजे कारण मग आम्ही टीचरांना खूप पगार देतो त्यांनी पण मग त्यांचं स्किल दाखवलं पाहिजे

हां ठीक आहे मग पुढल्या याच्यापासून तुम्ही तुमचं काम ह्या पद्धतीनं चालू कराल अशी आशा बाळगतो मी तुमच्या काही तुमच्या काही म्हणजे तुम हो तुम्हाला सजेशन काही द्यायचं आहे का विद्यार्थ्यांसाठी किंवा आमच्यासाठी किंवा तुमचं विद्यार्थी ऐकत नाही असं होते आहे काही हां ठीक आहे मग त्यांच्या आपण एक बैठक त्यांची बैठक ठेऊ आपण एकदा त्यांना तुम्ही कळवा बरं बरं तुमचं आता मनोगत ऐकून ठीक आहे पण ठेवतो आता फोन बोलू नंतर ओके थँक्यू